आजच्या प्रमाणे पुढच्या प्रमाणे आजच्या न्यूज तंत्रग्यानच्या बातमी उद्योगाला अशी मदत मिळाली की ते प पहिलं कॅमरा घेऊन जाता कॅमराजला घ्या हे घ्या ते घ्या पण आजच्या प्रमाणं ते काही जास्त नाही आजच्या प्रमाणात कसं आहे एक माइक घेऊन जा तुमच्या सगळं काम होत जाते काऊन एक वायरलेस माईक तुमचं सर्व गोष्ट केली जाते तो प्रमाणे आजच्या फास्ट टेक्नॉलॉजीमुळे तो तंत्रग्यानच्या ग्यानची बातमी उद्योगाला आहे तो संगळं फार बेस्ट झालं आणि तो सगळ्याला आपल्याला ते सांगू शकतात की आम्ही दोन ते तीन मिनीटात सगळं न्यूज दोन ते तीन मिनीटात रेकॉर्ड केलं जातं त्या माईकवर आणि तो फायदा आपला असा आहे की त्या माइकला वायरलेस माईकचे कुठं बी घेऊन शकते कुठं बी काही पण करू शकते